हो मॅडम मी थॉ थॉमस इंग्लिश स्कूलमधनं पंकज बोलतो आहे तुम्ही कोण

हो मॅडम ॲडमिशन सुरू आहेत दोन हप्ते पुन्हा ॲडमिशन आहे सुरू त्यानंतर बंद होऊन जाणार मॅडम ॲडमिशनसाठी मुलाला त्याचं त्याचे डॉक्युमेंट बर्थ सर्टिफिकेट आई बाबाचा आधार कार्ड लाइट बिलची झेरॉक्स हा एवळं एवळं लागेल हो मॅम इन्कम सर्टिफिकेट पण लागेल तुम्हाला रेसिडेन्शियल प्रूफ लागेल तुमचं जसं जसं की तुम्ही कोठे राहता की वर्षापासनं राहता याचा तुम्हाला एक प्रूफ लागेल आणि तुम्ही रेंटवरती राहता की स्वत चं घर आहे ठीक आहे चालेल मॅडम आपली शाळेची फीज सुरू होते पंचवीस हजारापासनं ठीक आहे प्रत्येक वर्षी पाच परसेंट्सचं त्याच्यामधे इन्क्रिमेंट होते

सेकंड स्टँडर्डला आहे मॅडम सत्तावीस हजार

मॅडम तुम्ही इंस्टॉलमेंट पण देऊ शकता आणि एकसोबत पण देऊ शकता जसं तुम्हाला बरोबर वाटेल तुम्ही करू शकता हो मॅडम शाळेचा टाइमिंग के जी वनपासनं तर पाचवीपर्यंत आहे सकाळी सात ते ए एक आणि पा सहावीपासनं तर दहावीपर्यंत आहे एक ते सहा

मॅम तुम्ही अकरा ते तीनच्या दरम्यान येऊ शकता

ठीक आहे चालेल चालेल चालेल हो हो चालेल हो हो धन्यवाद